मला सर्वात जास्त पेन्सिलने चित्र काढण्याला आवडते आणि समोर को एखादा व्यक्ती जर बसला तर त्याची मी हूबेहूब पेंटिंगही काढत असतो आणि मला ती पेंटिंग काढायला आवडते